ट्रेकिंगच्या ठिकाणी असा कस् कचरा किंवा असं कोणत्याही दुर्गंध किंवा अस्वच्छता अशी कधी आढळून नाही आम् मुळात तो जंगली भाग असल्यामुळे तिथे नाही की कोणते खाद्यपदार्थ विकले असायचे ना की कोणतं दुकान होतं किंवा असं चैनीच्या वस्तू वगैरे असे काही नव्हत्याच त्यामुळं स्वच्छतेचा असा कधी विषय आला नाही हां पण आम्ही एक दक्षता घेतले की तिथं आम्ही गेलो असताना आम्ही इकडून काही जे खायला घेऊन गेलेलो पाकीट किंवा काय असेल ते रॅपर वगैरे आही ना त त्याचा आम्ही पुरेपूर आम्ही म्हणजे व्यवस्थित त्याचं विघटन केलं परत आम्ही मेन म्हणजे काळजी घेतली निसर्गाची स्वतःची आजूबाजूच्या आजूबाजूंना सूचना सूचना सुद्धा केली की बाबा आपण ह्याच्यावर कसं केलं पाहिजे किंवा किती आपण स्वच्छता बाळगली पाहिजे आपण ह्या ठिकाणी गेल्यावर आणि सगळ्या मित्रांना त्याचा एक त्याची पूर्व माहिती दिली की बाबा तिथं आपण घाण करून चालणार नाही का तर आपण गेलो आहे मेन म्हणजे चांगल्या कामासाठी आनंदासाठी तर ह्या अशा गोष्टी केल्या नाही पाहिजेत आणि मेन म्हणजे तिथं जर कचरा कुठं जर आढळून असाल तर तुम्हीच तो उचला जो काय असेल तो कचरा डब्यात टाका कोणता पण असू दे की कचरा ओला सुका का काय असेल ते आणि आपला आजूबाजूचं वातावरण स्वच्छ ठेवणं हे आपलं काम होतं तिथं गेल्यावर आणि स् म्हणजे विशिष्ट असे कचऱ्याचे तिथं म्हणजे जागोजागी असे हे होते डस्टबीन आणि कचऱ्याचे डबे असल्यामुळं असं फारसा काही असं मला अस्वच्छतेचा किंवा ह्याचा काय तिथं प्रश्न अडतळून आला नाही त्यामुळं आम्ही म् जाताना मुळातच आम्ही सगळं सोबत होतं आपल्या कचराचा कचऱ्याचे आमच्याकडं बॅग्ज होते परत जिथल्या तिथं आम्ही कचऱ्याचं व्यवस्थापन वेळच्या वेळी केले त्यामुळं फारसं असं काय हे आला नाही म्हणजे ट्रेकिंगदरम्यान आणि अस्वच्छता जे कुठं वाटली तिथं आम्ही शंभर टक्के आमचं म हे दिलं आहे तिथं योगदान देऊन आम्ही तिथं काम केलं एक जागोजागी एक थोड्या ठिकाणावर होतात कचरा आणि आम्ही तिथं राहत असल्यामुळे आम्ही तिथलं थोडा भाग स्वच्छ देखील केला आम्ही तिथं झोपडी तंबू मारून राहिलो तो तिथं थोडा कचरा होता तो आम्ही कचरा साफ केला परत त्याचं व्यवस्थित विघटन केलं जे न विघटन होणार आहे ते आम्ही आमच्यासोबत घेतला आणि ते बाहेर आणून आम्ही डस्ट कचऱ्याच्या डब्यात आम्ही तो पूर्ण कचरा टाकून दिला अशा प्रकारे आम्ही तिथलं म्हणजे ओवरऑल वातावरण आणि निसर्ग स्वच्छ ठेवायचा आम्ही शंभर टक्के आम्ही प्रयत्न केलेलं आहे आमच्या